हां मी ओला ड्रायवरच बोलताय का आपण इथे नाव सागर भोसले काही तरी आहे हां हां हां तर मी आत्ता पुणे पुणे रेल्वे स्टेशन ते धायरीपर्यंत कॅब बुक केलेली हां हां हां तर मला दुसरीकडे जायचं आहे पण चुकून कॅब ती माझी बुक करण्यात आली आणि त्यावरती दाखवत होतं की चारशे रुपये तर माझ्याकडून काही एक्स्ट्राचे पैसे आगाऊ पैसे आलेले आहेत तुम्हाला हां तर ते सातशे रुपये आलेले आहेत

तर मी ॲडव्हान्स ॲडव्हान्सच तुमच्याकडे बुकिंग केली आणि पैसे पाठवून दिलेले पण ती काही करणास्तव रद्द करायला लागली त्यामुळे हो हो हो नाही तुम्ही आलात तरी चालेल तुम्ही आलात तरी चालेल इथून परत मग तुम्ही कॅब हे करू शकता पण हो हो जेवढे एक्स्ट्राचे पैसे आहेत तेवढे फक्त मला वापस कराल

हो हो हो नंबर हाच आहे ह्याच्यावरती फोनपेही आहे आणि पेटीएमही आहे जीपेद्वाराही तुम्ही पैसे करू शकता बरं चालेल चालेल चालेल मग तुम्हीच मला तुम्हीच मला तिकडे ड्रॉप करा जिथे मला दुसरीकडे जायचं आहे तिकडे मी तुम्हाला मी पुणे स्टेशनलाच थांबलो आहे हो हो हो चालेल चालेल चालेल फोनपे करा फोनपे करा काहीच हरकत नाही चालेल ओके या या या या